इ बुकमध्ये मी भगवद्गीता वाचली त्याच्यामध्ये खूप छान लिहिलेलं होतं आणि इम्पॅरेशन केलं वाचताना खूप मन भरून आलं माझं आणि खूप छान प्रकारे त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं मी ती डाउनलोड केली खूप छान वाटलं मला ते वाचून भगवद्गीतेचे सर्व अर्थ एक न् एक शब्द मी त्याच्यात बघितले